बघा आमच्याकडे जसेे तीनचार वृत्तपत्र आहेत जसं की देशोन्नती झालं लोकमत झालं पुण्यनगरी झालं नंतर सकाळ झालं किंवा मग अमरावती टाईम्स झालं तर यापैकी मला सर्वात आवडतं म्हणजे लोकमत लोकमत वृत्तपत्र हे नागपूरवरून छापून येतं आणि त्याचे एडिटरांशी मी एडिटर जे चचीफ एडिटर आहे आणि सोबतच जे जर्नलिस्ट आहे त्यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांचं निर्भीडपणाने जे वागणं असतं म्हणजे एवढी निर्भीडपणाने जी पत्रकारिता असते जेवढी पारदर्शितता असते मला तरी असं वाटतं की कुठल्याच पेपरमध्ये म्हणजे न्यूजपेपरमध्ये ही वृत्तपत्रात अशी बातमी छापत नाहीत आणि त्यामध्ये प्रामुख्याने असलेले जे एडिटोरियल असतात जसे की मनीष तायडे यांचे अभिजित इंगळे यांचे एडिटोरियल ज्याप्रमाणे ते आपले भाष्य करतात ज्याप्रमाणे आपले ते विचार दुसऱ्यांवर रुजू करतात आपले मत जे निर्भिडपणे त्यामध्ये ओततात सर्वांना समजावून सांगतात जसं की एखादी कुठली समस्या असेल त्यावरती आपलं सोल्यूशन पण देतात त्यानंतर पण सरकारला गव्हर्मेंटला क्श्चन पण विचारतात त्यामुळे म मला त्यांचं वृत्तपत्र एवढं आवडतं की माझ्या घरात सकाळी उठल्याबरोबर माझे बाबा मी अन सोबतच जे माझे मित्र वगैरे असतात अन ते स लोकमत लोकमत वृत्तपतााचे जे सेवन सेवनच म्हणावं लागेल कारण की त्यात्री आम्हाला एवढी सवय लागलेली आहे एवढी सवय झालेली आहे कि आम्ही आवर्जून रोज सकाळी न चुकता तो लोकमत पेपर वाचत असतो त्यासोबतच म्हणजे की जसं की गरजू लोकांना ज्या प्रकारची मदत हवी असते त्यातून त्या ॲडवटाईजचे जे छापुन असते जे ॲडवटाईज छापील असते त्याप्रकारे ते गरजू लोकांना ते मदत करतात सोबतच त्यात पेजची शाई वगैरे शब्द वगैरे एवढे सुटसुटीत असतात आणि ओवरऑल त्यामध्ये सर्व काही ते लोक समाविष्ट करतात जसे की बॉलीवूडची खबर असो इंटरनॅशनल न्यूज असो इकनॉमी न्यूज असो किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी असो इन्वयमेंट असो किवा मग मुखपृष्ट असो त्यावर ते भकास प्रकारची कुठली ॲडवर्टाइजमेंट न करता महत्त्वाची माहिती ते आपल्यापर्यंत पोचवतात त्यांचे खूप खूप मी आभारी आहे आणि सोबतच या युवा पिढी आहे त्याला घडवण्यासाठी या वृत्तपत्राचं म्हणजे लोकमत मला तरी असं वाटतं की लोकमत वृत्तपत्राचं योगदान हे खूप असं उंच टोकावर आहे त्यामुळे मला लोकमत वृत्तपत्र खूप आवडतं